परवडण्याजोगी वाहन साधने नसल्यामुळे आमच्या गावातील आरोग्यसेवा शिक्षण किंवा रोजगार संधी मिळवण्यावर हा खूप परिणाम झाला आहे जसा की आम्हाला जे वाहने भेटतात ते आमच्या बजेटमध्ये बसत नाही ज्यांचे येण्याजाण्याचे भाडं खूप महाग असतं तसंच गावामधले रोड वगैरे चांगले नसल्याने गावात चांगल्या शाळा नसल्याने बाहेरगावी शिक्षणासाठी किंवा आरोग्यउपचार घेण्यासाठी बाहेरगावी जावं लागते ज्यासाठी भरपूर पैसे पैसेही लागतात आणि उशिरही होतो जेणेकरून शालेय शिक शालेय विद्यार्थी असो किंवा ज्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ते असो त्यांना उशीर होतोच आणि काही मुलांची शाळाही सुद्धा लवकर भरते त्यामुळे त्यांना शाळांमध्ये उशीर झाल्याबद्दल त्यांना बाहेरही कधी कधी कधी कधी बाहेरही बसायला लागतं आणि ज्या लोकांना त्यांचं आरोग्य व्यव आरोग्य व्यवस्थित नसलं ज्यांना हॉस्पिटलची गरज असली ते वेळेवर हॉस्पिटलमध्येही पोहोचू शकत नाही